भारतात मी डिप्लोमा पूर्ण केला आहे आणि मला ऑस्ट्रेलियात पुढच्या शिक्षणासाठी जायचं आहे तर विद्यापीठाशी मी त्या संदर्भात चर्चा केलेली आहे तिथल्याही विद्यापीठाशी बोलणं झालेला आहे ईमेल वगैरे केलेले आहेत कागदपत्रेही तिथं जमा केलेली आहेत मला पासपोर्ट संबंधित थोडी माहिती हवी आहे माझ्याकडे साधारण जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला आधार कार्ड मतदार ओळखपत्र वीज बिल पॅन कार्ड असे मी काही कागदपत्रेही जमा करून ठेवलेली आहेत तर मला असं विचारायचं आहे की भारतीय पासपोर्टसाठी आवश्यक अशा कागदपत्रांची माहिती मिळण्यासाठी काही सरकारी पोर्टल आहे का अच्छा म्हणजे पासपोर्ट अर्ज कसा करायचा या संदर्भात पासपोर्ट सेवा केंद्राच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला जायला पाहिजे ओके ओके आणि तिथं आपल्याला एक खातंही तयार करायला लागणार आहे अच्छा ठीक आहे तिथं असं लिहिलेलं आहे की योग्य अर्ज प्रकार निवडा म्हणजे मला नवीनच करायचं आहे म्हणजे मला न हेच निवडायला लागेल त्याच्यानंतर वयाचा पुरावा म्हणून मला सादर करावा लागतो का तिथं अच्छा करावा लागतो मग वयाचा पुरावा सादर करायचा असेल किंवा जन्माचा पुरावा तर मी दहावीची गुणपत्रिका माझी देऊ शकते का अच्छा म्हणजे दहावीची गुणपत्रिका जमा केली तर तो ते का तो कागद चालतो तिथे ठीक आहे पासपोर्टसाठी फक्त आधार कार्ड पुरेसा आहे का अच्छा नाही म्हणजे मला पाणी बिल गॅस बिल याही गोष्टी त्याच्या जोडीला रेशन कार्ड वगैरेही लागणार आहे ठीक आहे ठीक आहे भारतामध्ये ओळखीचा पुरावा म्हणून कोणती कागदपत्रे मला तिथे दाखल करावी लागतील किंवा योग्य मानली जातील पॅन कार्ड आहे आधार कार्ड आहे ड्रायविंग लायसन्स आहे मतदार ओळखपत्र आहे उत्पन्नाचा दाखलाही आहे ओके आता इथं दुसरं असं म्हटलेलं आहे की पॅन कार्ड आधार कार्ड आणि आवश्यक ती सगळी कागदपत्रं मी आत्ता जी जी सांगितली ड्रायविंग लायसन्स वगैरे ही सगळी स्कॅन करून मला तिथं अपलोड करायची आहेत ओके त्याच्यानंतर एस बी आय बँक चलन किंवा क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डमधून अर्जाची जी काय फी आहे ती मला भरायची आहे ठीक आहे ठीक आहे त्यानंतर जवळच्या पी एस केवर भेटीची वेळ ठरवायची आहे आणि अर्जाची प्रिंट करून त्याची एक कॉपी मला माझ्याजवळ ठेवायची आहे ओके मला छान मार्गदर्शन तुमच्याकडून मिळालेलं आहे धन्यवाद